मी गाणे निवडताना साधारणतः जोडाक्षरे नसणारे गाणे निवडतो की ज्यामुळे शब्द उच्चारताना स्पष्ट शब्द निघावेत आणि गाणे मी सहसा गुगलवरून सर्च करतो आणि गुगलवरून सर्च करण्यासाठी सहसा मी गाणे हे चित्रपटातून निवडतो भावगीत आणि ज्यामध्ये ज्या गाण्यांमध्ये आपल्या भावना व्यक्त होतात अशी गाणी मला खूप आवडतात आणि ध्वनिमुद्रण करताना जे गाणे मी ज्या गाण्यात बोल अतिशय सुंदर असतात असेच गाणे निवडतो